मिराज रिलायन्स बिग सिनेमा यासारखे मल्टिप्लेक्स जे आहेत ना त्यांचे ते नवीन चित्रपट दाखवतात आणि ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच असतात त्यांचे तिकीट दर पण तेवढेच असतात जसे दोनशे सत्तर पाचशे कुठले कुठले तर बाराशेपर्यंत आहेत ज्याच्यामध्ये ते थोडंफार फूड पण देतात कार्निवल झाला बिग सिनेमा यासारखे आयमॅक्स वगैरे तर ठीक आहे ते पण आहेत आणि सुखसुविधा ते चांगले देतात